भारतीय व्यव वाहतूक व्यवस्था देशातली चांगलीच आहे खूप जास्त पॉप्युलेशन असल्यामुळे जनसंख्या असल्यामुळे नियोजनाला त्रास होतो प्रवासात वेगवेगळे वाहने वापरले जातात आपल्या इथे जसे सायकल दुचाकी वाहन पेट्रोलने चालणारे एलेक्ट्रिकने चालणारे त्याच्यानंतर चारचाकी वाहन त्याच्यामुळे काय होते की खूप जास्त कॉनजक्शन होते मोठ्या शहरांमध्ये तरी आपल्याला दिसतं काही ग्रीन लाइट रेड लाइट आपल्याला सिग्नल्स दिसतात पण छोट्या शहरांमध्ये काय होते अशी काही व्यवस्था नसते मग त्याच्यासाठी पोलिस असतात ट्राफिक पोलिस असतात जे त्याला हँडल करतात अशा प्रकारे बऱ्या प्रकारे सगळं ठीकच सुरू आहे पण थोडं सुधारणा आवश्यक आहे अॅक्सिडेंट कमी झाले पाहिजे लोकांमध्ये जागृती असली पाहिजे काय कसं जावं कसं रस्त्याचा वापर केला पाहिजे फुटपाथ कसे वापरले पाहिजे सिग्नलस कसे वापरले पाहिजे त्यांनी मला वाटतं अजून परिणाम होईल